बुलढाणा जिल्ह्यातील काही उल्लेखनीय ठिकाणे म्हणजे बोथा फॉरेस्ट आहे बोथा फॉरेस्टमध्ये आपण प्राणीही बघू शकतो किंवा तिथे एक पडघम डॅम आहे जिथे आपण बोटिंगही करू शकतो अजून एक चांगलं आहे जे की बालाजी टेम्पल आहे ते तिरुपतीला जे बालाजीचं मंदिर आहे त्याची प्रतिकृतीही आहे एक धम्मगिरी आहे जे विहार वगैरे आहे तिथे तिथेही छान बुद्धाची मूर्ती आहे आणि तेही दर्शनासाठी सर्वांसाठी उपलब्थ आहे टिकिट येथे कुठेच नाही आहे